हां हां हां बोला

कधीसा आहे हां तर या न मग फॅमिली आहे का तुमची आमची मोठी गाडी आहे पैसे वगैरे लागू शकते तुम्हाला तर येऊ शकता तुम्ही पाच हजार येईल मग ठीक आहे ना चालेल ना तुमचा ॲड्रेस वगैरे मला पाठवून द्या तुम्ही म्हणजे कसं मला माहीत पाहिजे न मग तुम्ही ॲड्रेस पाठवून द्या मग मी तुम्हाला दाखून देईन पोवन आमच्या ठाणेमध्येच आहे छान नदीच्या काठावरच गणेश मंदिर आहे राम मंदिर वगैरे सगळंच आहे तुम्हाला मी दाखवून देईन थंडीचा मोसम आहे न कसं तिथं थंड वातावरण पण आहे तर तुम्ही चांगले गरम कपडे वगैरे घेऊन येत जा की काहून की तुमच्या सगळ्या फॅमिलीलाच इथे थंड वातावरण आहे ना सगळे सगळे जणी गरम कपडे वगैरे घेऊन येजा छान आहे इथे नदी वगैरे आहे पाहण्यालायक आमच्या पोवनारमध्ये आ राहण्यासाठी घर वगैरे आहे ना हो हो तुम्हाला रूम मिळून जाईन घेऊन या तुमची फॅमिली हा हो जेवणााची व्यवस्था पण करू आम्ही